हॅलो हा फुलांची दुकान आहे का ही तुमचं दुकानाचं नाव काय हां हां आम्हाला ना गुरू नानक जयंतीचं साठी डेकोरेशनची फुलं पाहिजे आहेत आहे तर भेटू शकतात का बरं गुलाबाची कशी देता आणि गोकर्णाचे आणि मोगरा ते आहे का झेंडू बरं बरं आणि खुल्ल्या पाकळ्या पण भेटू शकेल का आपल्याला बरं तुमचं कुठं आहे ते दुकान बरं बरं बरं ठीक आहे आंबिका नगर तुळजाभवानी ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही पाठवून देता का आम्हाला ठीक आहे आम्हाला मग आमच्या पत्ता तुम्हाला सांगून टाकू म्हणजे ऑनलाईन पेमेंट करू का मग तुम्हाला मुलगा पाठवून देऊ हो ठीक आहे आमच्या आमच्या घरांचा पत्ता लक्ष हे वेग आमच्या घराचं पत्ता इकडे आहे बघा ल क थोडंसं काबरा नगरच्या पुढे आले ना विशाल नगरच्या पुढे बघा लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागं आहे आं तर तिथं पाठवून द्या तर किती पाठवता फुलं आम्हाला गुलाबाची तीनशे पाहिजे आहेत आणि म झेंडू चारशे पाहिजे आहेत आणि गुलाबाची थोड्याशा पाकळ्या आम्हाला एक सहाशे पाहिजे आहेत हां आणि मोगरा पण एक थोडंसं माळ बीळ असली तरी चांगले थोडं पाहिजे आहेत आम्हाला गुरू नानक जयंतीचं डेकोरेशन करायचं बघा आम्हाला त्या पद्धतीनं फुलं चांगले पाठवा ताजे ताजे असलेले आणि थोडे खराब पाठवू नका म्हणजे चांगले असंच चांगले एकदम सकाळून आणल्यासारखे आं पेमेंट तुम्हाला सांगितलं ना माणूस पाठवून देते म्हणून माणसासोबत पाठवून देते तुम्हाला

हां पॅक करून पाठवा पण चांगले पाठवा म्हणजे एक बॉक्समध्ये असं पॅक करा आणि त्या पॅकला ठीक आहे ठीक आहे ठेवते मग